हो शार्क टँक हा टीव्ही शो मला माहिती आहे एकदोन वेळा मी तो पाहिलेला देखील आहे त्याच्यामध्ये लोकांना जे व्यवसाय करायचा आहे त्यासाठी ते एक फंड निर्माण करते आणि त्यामध्ये त्यांचा हिस्सा टाकतो कारण जो व्यवसाय करायचा आहे त्याचे तिथे जाऊन त्यांच्यासमोर जे शार्क टँक आहेत त्यांच्यासमोर त्यांना विश्लेषण करावे लागते त्या व्यवसायाची माहिती द्यावी लागते त्याच्यापासून किती आपल्याला प्रॉफिट होईल आणि मी घेतलेलं जे कर्ज आहे कर्ज तुम्हाला कसं परतफेड करीन याच्याविषयी माहिती त्यांना द्यावं लागते ती माहिती त्यांना जर पटली तर ते आपल्याला फंड देतात आणि आपल्याला एक व्यवसाय करण्याची संधी निर्माण करून देतात व ॲवेलेबीटी करून देतात अशा प्रकारचा शार्क टँक हा शोवर सोनी टीव्हीवर येत आहे आणि त्याच्याबद्दल मला एवढीच माहिती आहे